या भागामध्ये ॲक्च्युली निसर्ग चांगला असल्यामुळे खूप पक्षी भेटतात दिसतात तर सगळ्यांचीच नावं सांगणं कदाचित मला शक्य होणार नाही किंवा काही पक्षांची नावं इथल्या इथली माणसं जे बोलतात की आम्ही शाप शब्दांनी बोलतो त्या शब्दांनी बोलू शकतो की त्या चिमण्या बघितल्या जातात बगळे बघितले जातात कावळे असतात पोपट असतात अजून तुम्ही खंड्या बघू शकता अजून तुम्ही इथे सोनकावळे आहेत म्हणून एक प्रकार आहे ते बघू शकता घार असते टिटव्या असतात किंवा अजून आहेत बऱ्या प्रकार बऱ्याच प्रकारचे पक्षी पण मी सगळ्यांची काय नावं नाही सांगू शकत पण त्याच्यामध्ये मला खंड्या आवडतो कारण माझा व्यवसाय पण एक कलस रंगांसोबत निगडित असल्यामुळे मला तो बघायला आवडतो आणि लहानपणापासूनच बघायला आवडतो खरं बघितलं तर कारण तो एक कलरफुल असतो किंवा खूप रंगीत शंगीत असतो बाकीचे पक्षी खूप छान वाटतात मला चिमण्या वगैरे बघायला पण खूप छान वाटतात कावळ्याचं पण ठीक आहे पोपट बघायला पण खूप छान वाटतात पण किंगफिशरमध्ये जे कलर्स असतात ना ते एक समाधान देतात त्यांच्याकडे बघितलं ना की मनाला समाधान वाटतं म्हणून मी किंगफिशर बघायला खूप छान वाटतो आणि बाकीच्या पक्षांपेक्षा थोडासा रिअर पक्षी आहे किंगफिशर म्हणजेच खंड्या खंड्या पक्षी आपल्याकडे थोडासा रिअर आहे बाकीच्या च्या तुलनेत